हॅलो सर नमस्कार हो हो मीच बोलतो आहे बोला की सर हा बोला सर

बरं बरं हां हां सर ते प्रवेश घ्यायचं आहे मला पण सर काय स आपलेच सर कॉलेजची फी फी वगैरे त्या गोष्टींचं सर थोडंसं जरा सांगाल का मला थोडंसं त्यावेळेस सर काय स्कॉलरशिप किंवा काय गोष्टी आहेत काय बरं बरं बरं हां ओके ओके हां हां हां बरं बरं हां हां हां सर हो हो हो सर मला इतिहासाची खूप आवड आहे आणि सर तुम्ही जर म्हणताय ना सर तर इतिहास तर इतिहासात सर मा मग मला आवडतो इतिहास पाहिल्यापासूनही तर म्हणून तर मी इतिहास इतिहास ह्या विषयात सर बी एला पाहिल्या याला ॲडमिशन घेऊ इच्छितो तुमच्या कॉलेजमध्ये सर आहेत ना माझे ब आणि सर काय आमचे जे सिनियर होते पहिले आमचे सगळे सिनियर आपल्या आपल्या कॉलेजलाच के यू बी कॉलेजच आहेत बरेच लोक सगळेजण आणि त्यांनीच मला खूप मार्गदर्शन केलं तुमच्याबद्दल पण सर बरं सांगितलं ते प्राचार्य खूप चांगले आहेत आणि सगळ्या गोष्टींना खूप मदत करतात कुठली अडचण आली काही आली तर ते स्वतः त्या विद्यार्थ्याला हे करतात जवळ घेतात आणि त्याला मार्गदर्शन करतातच पण त्याबरोबर आर्थिक जी काही अडचण असेल तरी सर ते त्या समस्यांना ते दूर करतात ओके सर आणि ते प्रॉस्पेक्टस वगैरे सर आता कॉ कॉलेजमधून कलेक्ट करायला लागेल ना मला जे माहितीपत्रक आहे ते कुठं मिळेल ते बरं बरं हां बरं बरं हां हां हां ओके हां हां हां हां चालेल चालेल चालेल सर नक्की नक्की हां